मी माझ्या जीवनात घोडेस्वारी खूप कमीदा केलीय पण त्याच्यातून मला एक अनुभव आठवतो तो माझ्या जीवनातला खूप संस्मरणीय अनुभव होता अजून त्याला मी कधी विसरू नाही शकत तो अनुभव होता माझा स्टार की पॉइंटचा तिथे आमच्या शाळेची सहल गेली होती अजून तिथे आम्हाला घोडेस्वारी क केले करायला दिली होती अँड सगळ्याच मुलांनी माझ्या मित्रांनी वगैरे घोडेस्वारी केली अजून त्याच्यात मीसुद्धा होतो अजून तो अनुभव म्हणजे पहिल्यांदा मी घोडेस्वारी केली अजून त्याच्यावर घोड्यावर बसल्यावर मला असा आनंद झाला की म्हणजे एवढा जोरात तो घोडा धावला अँड ते जे अनुभव होता अस्मरणीय अनुभव होता तो अजून त्या अनुभवाबद्दल मी आणखी खूप काही सांगू इच्छितो त्याच्यात मला घोड्याचं जे वेग होता तो समजला त्याच्यात त्याच्यावर बसून कसा अनुभव होते ते वाटलं अजून तो माझ्या जीवनातला सगळ्यात छान अनुभव होता अजून त्याच्यानंतर मी घोड्यावर एकदा बसलो होतो अजून तो अनुभवसुद्धा छान होता